माझा आवडती म चा मराठी शब्द आहे जिव्हाळा आणि मराठी वाक्य आहे मोडेल पण वाकणार नाही आणि मराठी भाषेचा आणि मराठी असल्याचा मला फार अभिमान वाटतो